जो मी साबण आणलेला होता आणि मी वापरला होता पण तो माझ्या स्किनला काही सूट झालेला नाही मला काही तो साबण आवडला नाही तो आता मी चेंज करणार आहे कारण स्किन एकदम ड्राय झालेली आहे त्या साबणानी तर तो साबण मला तर अजिबात आवडलेला नाही कारण मी वापरून बघितला पण आता तो वापरायची इच्छा नाही आहे